कॅमेऱ्यानी मी खूपदा छायाचित्रं काढलेले आहेत माझ्याकडे स्वतःकडे कॅननचा एक हॅण्डकॅम छोटासा आहे त्यामध्ये ट्वेंटी एक्स झूम आहे त्याच्या ट्वेंटी एक्स झूमनी खूप सारे बाजूच्या तळ्यात असलेले बगळे मासे किंवा पक्षी चिमण्या ह्यांचे मी छायाचित्रण करत असतो एक मोकळा वेळ किवा मनोरंजन म्हणून नाहीतर मग आता आपल्याकडे असलेले सगळ्यांचे स्मार्ट फोन आहेत तर फोटो काढायचा एक सोपा मार्ग झाले आहे पण कॅमेऱ्याची फोटोग्राफी ही खूप वेगळी असते कारण कॅमेऱ्यामध्ये खूप खूप प्रकारचे लेन्स येतात त्यांची खूप सेटिंग असते लाईट सेटिंग असेल किवा अॅप्रेचर असेल आय एस ओ असेल ह्यामुळे आपल्याला फोटोग्राफी खूप प्रोफेशनल रीत्या करता येते आणि कॅमेऱ्यात मी तरी खूपदा पक्ष्यांचे चित्र म्हणजे छायाचित्र किंवा प्राणी कुत्रे मांजरी असे ह्यांचे छायाचित्रं कॅप्चर केले आहेत आणि कॅमेऱ्यातली फोटोग्राफी ही फोन फोटोग्राफीपेक्षा खूप जास्त वेगळी असते कारण कॅमेरा हा कॅमेरामध्ये पण खूप प्रकार येतात किंवा मिरर कॅमेरा मिरर लेन्स डी एस एल आर ब्लॉगिंग कॅमेरा किंवा सेल्फी कॅमेरापण आजकाल यायला लागले आहेत आजकाल छोटे छोटे गोप्रो किंवा थ्री सिक्स्टीसारखे पण कॅमेरे येत आहेत तर ह्या प्रत्येक कॅमेराची स्वतःची एक वेगळी खासियत असते आणि ह्या म्हणजे म्हणजे त्यांच्यामध्येपण सेगमेंट असतात त्यांच्या फोटोग्राफीमध्येपण खूप सारे टाईप्स असतात